हॅलो हां हॅलो रजनी मी दीपाली बोलत आहे अगं मी म्हणलं खूप दिवस झाले आपण कुठं फिरायला वगैरे नाही गेलो आहो तर कुठं फिरायला जाऊ म्हटलं ते नाही का तू ऐकलं का महालक्ष्मी जगदंबा मंदिर बद्दल खूप चांगलं मंदिर आहे म्हणतात ते तर तिथं जाऊ म्हटलं फिरायला संडेला आपण जाऊन तिनंक वाजे तिनंक वाजेला जाऊ म्हणजे सहासात वाजेपर्यंत आपण आपल्या घरी येतो आणि की लवकर जायचं कारण गर्दी खूप राहाते म्हणे तिथं हं हं हं हो आपण दोघीच जणी जाऊ का तू आईला वगैरे म्हण मी पण आईला म्हणते आपण सगळं फॅमिली गेलं तर चांगलं वाटते आई वगैरे असली तर दोघीत मजा नाही येणार ना हं हो ठीक आहे मग एक काम कर ना आता आपण एवढे सगळे लोक जात आहो तर दुपारी लवकर निघू एखादी वाजेला म्हणजे सायंकाळी सातपर्यंत आपण घरी आलं तरी चालते ते इतका वेळ फिरण्यात चालला जाईल आपण उशीरा गेलो तीनचार वाजता त आपल्याला काही फिरायलाय नाही मिळन आणि शॉपिंगही बाकी राहील नाही नाही खूप लांब नाही आहे पण आटो वगैरे बस वगैरे जाते तर काही प्रॉब्लेम नाही येणार ना हो हो टिफिन पण घेऊन जाऊ आपण

हो हो हो ठीक आहे ना एखादे वाजेला निघू तर आपण कुठं भेटू तू माझ्या घरी येते का हो हो ठीक आहे मग आपण इथूनच आटो करून नाही तर ओला वगैरे बुक करून घेऊ हो हो ठीक आहे ठीक आहे मग पक्का ना हो हो हो हो हो हो हो शनिवारी सगळं कन्फम करून घेऊ म्हणजे रविवारी आपल्याला निघायला बरं होईल

हो हो हो ठीक आहे मग सांग मला हो चल ठीक आहे बाय